तसं आमच्या संस्कृतीमधे जर बघायला गेलं तं बऱ्याच कला आहेत आणि त्याच्यामध्ये जर खास कला बघायला गेलं तर एक नृत्याची कला आहे त्याच्या नंतर खाण्याची विशिष्ट जेवणाची कला आहे तर आमचा कोळी समाज इकडं आहे कोळी आगरी समाज जो अलिबाग आणि या पट्ट्यामध्ये असल्यामुळे कसं की इथे विशेषतः जर कुठला सणसमारंभ असला की त्यांच्या विशिष्ट खाण्याच्या पदार्थांची एक वेगवेगळी कला असते म्हणजे विशेषतः त्यांच्या इथे माशांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर त्यां रांगोळी जी कला आहे खरंतर ही आपल्या महाराष्ट्रात सगळीकडेच आहे तर आपण पूना वगैरे त्या साईडला गेलो तर ते लोक जी रांगोळी काढतात ती वेगळ्या पद्धतीची एक असते रांगोळी आणि किंवा आपण दिवाळीला ठिपक्यांची वगैरे रांगोळी काढतो अशा रांगोळी ही एक अशी कला आहे की जी आपल्या ब महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे खास करून जंंर तुम्ही जर जो आदिवासी जो विभाग आहे खास करून म्हणजे कुठलंं तर वाडा वगैरे पालघर त्या साइडला तिथले जे कलाकार जर तुम्ही बघितले तर त्यांच्या कला खासच आहेत ते म्हणजे अक्षरशः निसर्ग चित्रापासून एखाद्या माणसाचं हुबेहूब चित्र रांगोळीच्या माध्यमातून काढतात रांगोळी ही एक खूप उत्तम अशी कला आहे त्यांच्यानंतर आदिवासी समाजाच्या हस्तकला वगैरे फार प्रसिद्ध आहेत मग त्याच्यामध्ये वारली पेंटिंग येतं जी चित्रकलेमध्ये येते त्याच्यानंतर वेगवेगळ्या वस्तू बनवणं

ही जी आपली कला आहे हस्तकला ही ही आपल्या जगभरामध्ये प्रसिद्ध असणारी हस्तकला आहे वेगवेगळ्या लाकडाच्या वस्तू बनवल्या जातात मग बैलगाडी असेल जातं असेल खेळणी असतील भांडी असतील त्याच्यानंतर शंख शिंपल्यांपासून वेगवेगळे दागिने बनवले जातात त्या वस्तू बनवल्यात ही एक विशिष्ट कलाए त्याच्यानंतर कपड्यांच्या बाबतीत बोलाय तर आपल्या महाराष्ट्रात भरपूर कपड्यांची वेगवेगळी कला आहे म्हणजे कोळी समाजाच्या त्यांच्या सुरखा टोनची टोपी ही फेमस आहे तसेच पुण्यामध्ये धोतर पगडी फेमस आहे वारकरी संप्रदायाची पांढरी टोपी आणि धोतर आणि सफेद झब्बा ही एक विशिष्ट कपड्याची पद्धत आहे त्याच्यानंतर तुम्ही आदिवासी लोकांचं बघितलं तर त्यांचं एक थोटं छोटसं धोतर वगैरे असतं पण डोक्याला बांधायचं एक मुंडासं असतं म्हणजे ही त्यांची आणि वेगळी पद्धत आहे धनगर समाजाची घोंगडी जी अतिशय प्रसिद्ध आहे सगळ्या विशिष्ठ ठिकाणी त्यांची घोंगडी ही ते एक सन्मानाचं हे आहे त्याच्यानंतर शाल आहे शाल ही आपल्या इथे आपण कुठल्याही समारंभाला देतो कार्यक्रमाला ही अशी आपल्या इथे कपड्यांची वेगवेगळी अशी विशिष्ट पद्धती आहेत